माझ्या आसपासच्या क्षेत्रामध्ये सरकारी रुग्णालय एकच आहे जवळपास सात ते आठ किलोमीटर या अंतरावरती परंतु रुग्णालय जवळ रुग्णालय आहेत जवळपास खूप सारे रुग्णालय आहेत प्रायव्हेट म्हणू शकतो आपण सरकारी एकच आहे तर आरोग्य केंद्र किंवा सरकारी सरकारी असतील किंवा कोणतेही प्रकारचे रुग्णालय जवळपास असल्यामुळे सहज पोचता येतं आणि कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी म्हणा किंवा आपतकालीन स्थितीमध्ये लवकरात लवकर तिथं पोचून आणि उपचार घेता येतात त्याच्यामुळे खरं तर इथं फारशी गरज नाही आहे पण ज्या परिसरामध्ये रुग्णालयांची आवश्यकता आहे त्या परिसरांमध्ये रुग्णालय असणं फार गरजेचं आहे कारण अजूनही बरीचशी गावं रुग्णालय किंवा आरोग्य सेवांपासून वंचित आहे तिकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे